माझ्याकडे एक लहान पण सुंदर असा कॅफे आहे जो स्थानिक ग्राहकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे व्यवसाय वाढत असतानाच मला समजले की काही कायदेशीर आणि आर्थिक जबाबदाऱ्या आहेत ज्या प्रत्येक उद्योजकाने पार पाडणे आवश्यक आहे त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी एस टी विवरणपत्र तिमाही आधारावर दाखल करणे आता शासनाकडून दिलेल्या सूचनानुसार प्रत्येक व्यावसायिकाने ठराविक कालावधीत आपला जी एस टी परतावा दाखल करणे बंधनकारक आहे ही प्रक्रिया सुरवातीला जरा गुंतागुंतीची वाटत होती पण मी यासाठी स्वतः प्रशिक्षण घेतले आणि हळूळू याचा मला फायदा होऊन त्याचं महत्त्व त्याची कार्यपद्धती समजायला लागली आता मी ही माहिती इतर लहान कॅफे मालकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे मी एक व्हिडिओ प्रशिक्षण सत्र तयार करत आहे जे इतर कॅफेधारकांना स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करेल एक जी एस टी पोर्टलवर लॉग इन करणे सर्वप्रथम आपण एच टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू जी एस टी जि ओ व्ही इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे गेल्यानंतर आपले युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉगिंग करावं लागतं त्यानंतर रिटन्स डॅशबोर्डमध्ये प्रवेश घेतल्यावर लॉगिन केल्यानंतर रिटर्न डॅशबोर्ड हा पर्याय निवडावा लागतो आणि यात आपण ज्या प्र विवरण पत्र दाखल करू इच्छितो ती तिमाही निवडायची असते नंतर जी एस टी आर वन आणि जी यस टी आर तीन बी भरणे जी एस टी आर एकमध्ये आपल्याला केलेल्या विक्रीची माहिती भरायची आहे असते तर अशा प्रकारे हे विवरणपत्र तपशील भरावा लागतो आणि मग त्याची पुष्टी सबमिशन करावं लागतं आणि मग कर भरणा जर काही रक्कम भरायची असेल तर पेमेंट पर्याय आपण ऑनलाईन ते एन ई एफ टी आर टी जी एसद्वारे भरणा आता या सगळ्या गोष्टी माझ्या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेत स्क्रीनवर तुम्हाला समजावून डेमोसहित सांगणार आहे याचा उद्देश की तुम्हा सगळ्यांना त्याचं ज्ञान नसेल पण ते सुद्धा सहज करता येईल आणि या प्रशिक्षणातून इतर मालकांना त्यांच्या कार कायदेशीर जबाबदाऱ्या समजतील आणि त्यांचा व्यवसाय पारदर्शक होईल व शासनाकडून होणारे दंड टाळले जातील